हां बोला कांबळे वहिनी हॅलो नाही नाही त्या बाहेर गेलं हां हां मला सांगितलं होतं त्यांनी अजंताला काहीतरी जायचं ना हो

आता ॲक्चुली ते आपले चार नंबरवाले आहेत ना तर ते पण तयार होते ते पण त्यांचा पण विचार ते आले होते तर ते म्हणाले तुम्ही जाता तर आम्ही पण येऊ माझा विचार आहे त्यांना पण आपण घेऊया मग थोडी जास्त फ फॅमिली असेल जास्त ग्रुप असेल तर अजून मजा येईल आणि आपल्याला जा बस पण करता येईल मिनीबस ती पण आपल्याला थोडी मग स्वस्त पडेल न जेवढे जास्त लोकं असतील तेवढं आपल्याला प्रवासाचं म्हणजे बसचे भाडे पण आपल्याला कमी होईल आणि ते आणि आणि आणि ती फॅमी हं नाही नाही ते तर तसे एकदम हां माझा मित्र एक आहे मग ट्रॅवलवाला ट्रॅवल्सचाच बिजनेस आहे मी त्याला विचारतो मग बाकी अजून दोघा तिघांकडे आपण बघूया जर कमी असेल ते मग आपण हं हो नाही नाही आता तुमची हा नाही नाही तुमची ती तुमची मैत्रीण तर मला प कालच नाही बोलली बोलते आता रोज जेवण बनवते तिथे पण जाऊन जेवण बनवणार काय तर मग जाऊ दे मग आपलं जेवणाचं आपण तिथूनच हॉटेलमध्येच खाऊया ना तिचं पण बरोबर आहे ना आता आता पिकनिकला चाललो आहे मग परत तिथे जेवण बनवणार

चालेल चालेल मग

बरोबर नाही ते ड्रायवरला एकदा आपण सांगितलं की तो तिकडंच त्याला आयडिया असते ना कुठले कुठले स्पॉट्स आहे सांगून देईल आणि मी काय बोलतो मग रूमचं कसं करूया आपण दोन रूम करूया की तीन फॅमिलीची तीन रूम करूया हां तसंही करू शकतो नाही म्हणजे जर आपल्याला कमी बजेटमध्ये आपले पैसे वाचवायचे असतील तर आपण दोन रूम करू शकतो एका रूममध्ये मग लेडीज राहतील एका रूममध्ये जेन्टस म्हणजे दोन्ही पण आहे एका रूमचे आपले पैसे वाचतील नाही तर मग बघूया चर्चा करूया मग त्या हिशोब

हो हो ते फिक्स आहे चांगलं आहे ते हो मग ते माझे मित्रही गेले होते त्यांनी सांगितलं आणि समरला आता मुलाला पण सुट्टी पडली तर मुला पण चा चालेल चालेल ओके